भारतामध्ये तसं बघायला गेलं तर प्रत्येक राज्याप्रमाणे वेगळ्यावेगळी साडी आहे मी सांगते जसं की महाराष्ट्रामध्ये पैठणी फेमस आहे गुजरातमधे बांधणी पटोला पाने तर कर्नाटकात कर्नाटकी कशिदा केलेल्या साड्या खूप फेमस असतात कशिदा म्हणजे एक एम्ब्रॉयड्री असते साऊथ इंडियामध्ये बघायला गेलं तर जसं की तमिळनाडूमधल्या कांजीवरम साड्या ज्या प्युअर सिल्क साड्या आहेत अगदी पातळ सिल्क असतात ते ज्याचं वजनही खूप कमी असतं त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉलमधल्या जामदानी ढाकाई बालुचरी अशा खूप फेमस साड्या आहेत आसाममध्ये बघितलं तर एक मेखला चोदोर म्हणून असते जी साडीसारखाच प्रकार आहे आता उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर बनारसी शालू अशा फेमस साड्या आहेत हैद्राबादमधली इकत आंध्रमधली उपाडा चट्टीनाडचं कॉटन केरळमधला कसावू साडी बिहारमधलं टसर किंवा भागलपुरी सिल्क अशा पुष्कळ विविधपूर्ण आणि छान छान अशा साड्या आपल्या भारतामध्ये आहेत